आधी काळातील म्हणजे लेडीज वगैरे लुगडे घालायचे लुगड्याचाच पोशाख होता आता पण खूप सारे असे लेडीज लुगडी घालतात जुन्या बाया आणि दागिने म्हणजे एकदानी समजा लांबपोत कानातले डोरलं मणी नाकातली नथनी पायातली पैंजण हे लुगड्यावरती खूप शोभायचे आणि आताही मुंबईकडले कोळी लोकं वगैरे आहे तर त्यांचा पोशाख मी आताही बघते आताही तोच पोशाख त्यांचा आहे आणि